महाराष्ट्रातले पूर्ण महाराष्ट्रातले विदर्भातले की पूर्ण महाराष्ट्रातले अच्छा हो का तर आपल्या इथे जर वा तर औरंगामध्ये अजिंठा वेरूळ लेणी आहे तिथे बुद्धाचे खूप साऱ्या प्रतिमा आहेत लेणी लेण्यामध्ये हां ते एक आहे आणि त्यानंतर आपल्या इथे नागपूरला नागलोक आहे तिथे पण बुद्धाची खूप मोठी प्रतिमा आहे हां नाग हां आणि ड्रॅगन पॅलेस तिथे पण छान आहे हा असे काही प्लेसेस आहेत की जे तुम्ही पाहू शकता हो का अच्छा अच्छा खूप खूप चांगलं आहे ते हां हा मुंबईला पण आहे लेण्या नाही का मुंबईच्या पण इथे पण छान आहेत लाईक हा हो हो ते पण पाहू शकता तुम्ही बुद्धाच्या लेन म्हणजे जेवढ्या आपल्या इथे शक्यतो आहे मेन मेन नाही का कारण भरपूर नाही आहेत आपल्याकडे लेणे नाही का पण ज्या म हां हां हो

हो हो आहेत भरपूर हो सेंटरही आहेत आणि विहारही आहेत विहारं भरपूर आहेत नागपूरमध्ये पाहण्यालायक बुद्धाचे खूप सारे हो हो मोठे मोठे ठीक आहे ठीक आहे हो हो ठीक आहे ना हो